माणसाच्या जीवनामध्ये लग्नसमारंभ हा आनंदाचा क्षण आहे त्यामध्ये दोन्ही मुला मुलीकडले पाहुणे येतात नवरदेव घोड्यावर बसतो त्याला लग्नमंडपात आणले जाते त्यानंतर लग्नाच्या विधीपर्यंत जो क्षण असो त्यामध्ये नृत्य गाणी म्हटले जाते त्यामध्ये भावगीत स्पर्धा शिनेमाचे गाणे आणि बरेच नृत्य करतात अशा प्रकारे त्या पाहुण्यांची करमणूक केली जाते अशावेळेस बऱ्याच ठिकाणी मेहेंदी काढण्यात येते मेहेंदीचे कार्यक्रम होतात आणि ऑर्केश्ट्राचे कार्यक्रम होतात बरेच वेळा त्याचा लोकं आनंद घेतात जे पाहुणे मंडळी असतात त्याचे चांगले वेशभूषा करून ते पाहून आनंद घेतात नृत्य कला करतात बरेच ठिकाणी त्यांनी आपले नृत्य सादर करून नृत्याचा कार्यक्रम करतात आणि त्या सर्व कार्यक्रमानंतर जेवणाचा एक महत्वाचा भाग असतो जेवण केल्यानंतर पंचपक्क्वान्न असतात गुलाबजामून असतात नवीन नवीन प्रकारचे हे असतात पंगत ती बेंचवर बसून करतात पाहुण्यांची पंगत आणि त्यांचा सर्व प्रकारचे आदर सत्कार करून ते आपापला लग्न समारंभ समाप्त झाला असं जाहीर करून मुलगी सासरी जाते